हा सर बोला सर हा सर नमस्कार सर नमस अच्छा स एक मिनटं एक मिनटं मला चेक करून बघू द्या सर काय नाव म्हटलं सर आपलं पुन्हा एकदा सांगा हो सर टेबल नंबर सतरा बुक आहे सर तुमचं दीड घंट्यानी बुक आहे हं हं

सर मी तुम्हाला सांगतो दोन मिनटं आमचं असं असतं सर की आमचं रेस्टॉरंट पूर्ण म महाराष्ट्रीयन जेवणावर बु बेस्ड आहे तर म्हणजे आमच्या इथं सगळं महाराष्ट्रीयन जेवणच आम्ही आमच्या ग्राहकांना देतो आणि आचाऱ्यानी केलेला स्वयंपाक असतो आणि ळ असं आहे सर आमच्या इथे स्पेशल की गुरुवारी आणि शनिवारी सर आमच्या इथे स्पेशल ऑफर असतो की जे तुम्ही गोड खाल किंवा जे तुम्ही डेजर्ट ऑर्डर कराल किंवा तुम्ही एखादी स्पेशल भाजी ऑर्डर कराल ना तर त्यावर तुम्हाला सर प्राईस नाही लागणार सर गुरुवारी आणि शनिवारी हो हो सर सगळ्या महाराष्ट्रीयन डिशेजच असतात जसं ब झुणका भाकर झालं वांग्याची भाजी झाली त्यानंतर पाटवडीची भाजी झाली तर या अशा ज्या भाज्या सर तुम्हाला म्हणजे तुम्ही आता जसे किती मेंबर आहे सर तुमचे अच्छा हो का सर म्हणजे आता जसं तुम्ही पाच मेंबर आलात पाच मेंबर आलात तर तर तुमच्या पाचही मेंबरला तुमचं जेवण झालं की तुम्हाला जर का कुठली गोड गोष्ट पाहिजे असेल तर ती सर तुम्हाला आज जसं आज गुरुवार आहे तर ती गोष्ट सर तुम्हाला फ्री भेटेल सर त्यावर तुम्हाला वन टाइम ऑर्डरला तुम्हाला पेमेंट नाही लागणार त्यानंतर तुम्हाला चार्जेस लागतील पण पहिलं पहिल्यांदा तुम्हाला फ्रीमध्ये होऊन जाईल सर आणि तसं तर आम्ही जेवताना दही आणि शेवायाची खीर देतच असतो हो सर एक मिनटं सर बघू द्या हं सर आजचं सर स्पेशल मेन्यू आहे सर तुम्हाला गुळांबा मेथांबा माहिती असेल ते आहे आंब्याचा रस आहे सर खवा पोळी आहे पुरणाची पोळी आहे आणि गुलाबजामही आहे सर तर गुलाबजाम तर आम्ही तसं सर नेहमी सव्ह करतच असतो पण आज फ्रीमध्ये आहे हा सर एक मिनटं सर ज जेवणाचा मेनू सर तर तुम्ही घ्याल म्हणजे तुम्हाला जसं मेनू आम्ही देऊच त्या मेनूमधनं तुम्ही सिलेक्ट करून घ्याल तुम्हाला काय लागतं आहे ते स्पेशल भाजी मी तुम्हाला सांगू शकतो आजची काय आहे स्पेशल भाजी आहे सर शेवयाची भाजी आहे आज स्पेशल त्यानंतर पाटवडीची पण भाजी आहे सर आज आणि सर एक मिनटं बघू दे मला सर आज आम्ही इथे फणसाची पण भाजी करत असतो तर फणसाची भाजी पण आहे सर आज कारण फणसाची भाजी तुम्ही बघाल खूप कमी हॉटेलमध्ये दिली जाते युज्वली भेटत नाही तुम्हाला तर ती पण आहे सर आज हो सर या सर तुमचं बुक आहे या हा हा अरे सर फोन लावायची काही गरज नाही मी काउंटरवरच भेटून जाईल तुम्हाला बिलकुल सर चालेल चालेल या हो हो धन्यवाद सर या सर